नमस्ते डॉक्टरसाब मला तुमी कोव्हिड नाइंटीन सबंधित कोई काई जानकारी देऊ शकता का सांगा

याचे प्रीकॉशन्स काय आहेत

आणि प्रायमरी कोनसी कोनसी गोळी घेऊ शकतो डॉक्टरसाब मास्क मास्कातो मला घुटन होते तर मास्क मी कसा करं तुमी कॉस कॉस्ट सांगू शकता का काय काय हुई डॉक्टरसाब लोक फॉलो नाही करतात कोविड नाइंटीनचे गाईडलाइन्स तर आपण काय करायचं आहे